कपडे धुण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पाणी वापरतो जसेच की नदी तलाव नाले इत्यादी ठिकाणावरून पाणी आणले जाते हे पाणी आणून त्यामध्ये साबणाचा वापर करून कपडे धुतले जातात वेगवेगळ्या हवामानामध्ये कपडे सुकवणे हे खरोखरंच अगदीच चॅलेंज असते समजा पावसाळ्यामध्ये असले कपडे तर बाहेर पाऊस पडत असलं तर कपडे लवकर सुकत नाहीत हे कपडे सुकवण्यासाठी हेअरड्रायर किंवा इस्तरीचा उपयोग केला जातो त्यामध्ये कम्फर्ट वगैरे ही सुगंधित उपकरणेही वापरली जातात जेणेकरून कपड्यांमध्ये दुर्गंधी साचू नाही आणि पाण्याचा कमी वापर करण्यासाठी किंवा वा कमी वाया जावं यासाठी आम्ही जास्त करून कपडे धुणे टाळतो ज्यासाठी आपण परफ्युमचा वापर करू शकतो जेणेकरून कपडे जास्त करून दुर्गंधित होणार नाही याची काळजी घेतली जाते